लहान मुल सर्वप्रथम रेखाटन करत असताना पहिलेच्या आमच्या काळात सांगायचं झालं तर आम्ही लहान असताना आम्हाला पाटी आणि पेन्सिल होती सर्वप्रथम आम्ही गोल काढायचो नंतर त्रिकोणी नंतर आडव्या रेषा उभ्या रेषा असे आमचे रेखाटन असायचे नंतर आम्ही गोल काढून त्या गोलालाच दोन उभ्या रेषा दोन तीरकस रेषा देऊन एक व्यक्ती आम्ही तयार करायचो आणि त्याला मग ते कान डोळे हे काढायचो नंतर आम्ही ओबडधोबड कसे तरी फुलपाखराचे चिन्ह काढायचे गोल बांगडी काढायचो नंतर भोवऱ्याचे चित्र काढायचो आणि जास्तीत जास्त आम्ही म्हणलं तर शाळेतला एक म्हनज मुलाचं चित्र काढायचो त्याला पाठीमागे दफ्तर पायामध्ये शूज असलेलं हातात घड्याळ असलेलं टिफिन बॅग असलेली हातामध्ये आणि शाळेचा युनिफॉर्मचा कलर द्यायचो आणि ते स्कूलमध्ये असलेल्या स्थितीमध्ये त्याचं आम्ही चित्र काढायचो हे आमचं म्हणजे हे सर्व लहान मुलांचं हे फेवरेट चित्र असायचं